बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक प्रथा म्हणजे समाजात जे पूर्ण गनपती बसवणे नवरात्र असे अनेक उत्साह स समाजामध्ये केले जातात तेथे सांस्कृतिक कार्यक्रम असे ठरव ठरवल्याप्रमाणे केले जातात तसेच प्रथा म्हणजे काही ज यात्रा असते देवीची यात्रा हे पारंपरिक आहे ती नेहमीच चालीरितीने बनवल्या केल्या जातात स साजरी केली जाते तेथे यात्रा भरतात तेथे स सर्व समाज एकत्र येऊन देवीची आराधना करतात आरती बिर्ति असे दररोज करतात ती ही नेहमीचीच त्यांची रूढी आहे ह्या बुलढाण्यात अनेक सामाजिक कार्य केले जातात काही सांस्कृतिक असतात तर काही सामाजिक असतात अशा रूढी इथे ह्याची ओळख आहे